राज्यातील सर्वात महत्त्वाच्या सांस्कृतिक परंपरा आणि रूढी हे आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्येे आपल्याला गुडीपाडवा हा सर्वात महत्त्वाचा वर्षाचा स पहिला सण आहे जो रूढी आणि परंपरामध्ये मोडतो त्यामध्ये आपल्याला गुढीपाडव्यामध्ये एक काठी असते त्यामध्ये आपल गुढी हे त्याला साडी गुंडाळून

लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं गुडी उभा करतो त्यामध्ये त्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद दाखवतो हा एक आपल्याला महत्वाचा रूढी आणि सांस्कृतिक महत्त्वाचा परंपराचा आहे त्यामध्ये आपल्याला गुढीपाडव्याला कडूलिंबाची ही एक चटणी केलेली असते त्यामध्ये आपण गुळ खोबरं आणि हरभऱ्याची डाळ कडुलिंबाचा पाला हे सगळं मिक्स करून आपण त्याचा एक चटणी प्रमाणे बनवतो आणि तो नैवेद्य म्हणून गुडीपाडव्याचा काठीला नैवेद्य म्हणून दाखवतात

रामनवमी ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला रूढी परंपरामध्ये अजून एक येतो सण हा रामनवमी हा एक खूप महत्त्वाचा सण आहे होळी होळी हे रूढी परंपरामध्ये राज्यातील महत्त्वाचे एक स प्रकारची प्रथा आहे त्यामध्ये आपल्याला होळीला शेणाचे शेण करून गौऱ्या क असत ते होळीमध्ये जाळतात